रिकामा वेळ घालवण्यासाठी राज्यात विविध पर्याय देणारी मनोरंजनाची केंद्रे किंवा जिल्ह्याची ठिकाणी आहेत त्यामध्ये शॉपिंग्स मॉल येतात रेस्टॉरंट येतात मग शॉपिंग मॉलमध्ये आपण विविध वस्तू खरेदी करू शकतो शॉपिंग मॉल म्हणजे एकाच एकाच दुकानमध्ये सगळे सगळी साहित्य म्हणजे सगळ्या वस्तू आपल्याला ज्या पाहिजेत त्या सगळ्या वस्तू एकाच ठिकाणी मिळतात त्यासाठी आपण तिथे तिथं खायची वस्तू असतात फिरायची वस्तू असतात खेळायची वस्तू असत्यात आपण तिथे जाऊन आपला वेळ घालवू शकतो मनोरंजन करू शकतो असे विविध ठिकानी राज्यामध्ये आहेत